नमस्कार भाऊ आपल्याला ए सी घ्यायचा होता हां ए सी लावायचा विचार चालू आहे घरात हां आता घर बीर बांधलं बरोबर आहे ना हां ए सी कुठून घ्यावा भाऊ ए सी चांगलावाला हां हां हां हां हां कोनत् कोणत्या चौकात आहे भाऊ हे

हो काय काय सर्विस गिर्विस कशी आहे भाऊ त्याची

बरं बरं किती किती दिवस वापरायची हां बेडरूमसाठी हो हॉलसाठी नाही

हां किती रु हां किती रुमपर्यंत वीन भाऊ हां चांगलं आहे चांगलं आहे

हो काय आणि सर्विस गिर्विस सर्विस कशी काय भाऊ त्याची हां

हां हां हां हां हां हां बरं बरं हा हां हां तुमचे तुमचे चार्जेस किती लागेल भाऊ किती लागेल भाऊ बरं बरं सर्व तुम्ही

हो हो बरोबर आहे ना भाऊ सर्व सर्व पाहूनच सांगावं लागते ठीक आहे मग भाऊ आम्ही इथे दुकानात जातो मग ए सी घेऊन येतो पहिले मग तुम्ही फिट करून दे नाही नाही नाही ठीक आहे ना भाऊ बरं बरं हां ठीक आहे भाऊ